तसं तर माझे सर्वात जे आवडते कलाकार आहे ते आहे अर्जुन पंडित कारण की यांना मी सोशल मीडियावर फॉलो करते आणि यांचे जे कला असतात म्हणजे हे जे पेंटिंग्स आणि जे ड्रॉईंग्स बनवतात तर ते इतक्या जास्त रिअॅलिस्टीक वाटतात म्हणजे यांच्या ड्रॉईंग्समधे असं असते की हे जेव्हाही कोणतेही ठिकाणावर जातात तर त्याची एक फोटो घेतात आणि म्हणजे बरोबर तोच फोटो आणि म्हणजे त्या चित्रामध्ये बरोबर एकदम बारिकीनी काम केलेलं जसं ते चित्र असायचं बिलकुल तसंच ते पेंटिंगद्वारे करतात म्हणजे ड्रॉईंग काढतात त्याची आणि त्याच्या सर्वात जास्त म्हणजे आ म्युजियम लागतात तसं म्हटलं तर सहजासहजी जे मुंबईला असतात तर मी एकदा गेली होती आणि त्यांनी मला खूप जास्त प्रोत्साहन केलेलं आहे कारण की त्यांच्याकडेही म्हणजे आधी कलर्स वगैरे जी कमतरता होती तर त्यांनी नॅचरली आधी कलर्स वगैरे बनवले तयार केले आणि त्यांनी तिथनंच आपल्या पेंटिंग्स बनवायची सुरुवात केली तर हे खूप जास्त प्रेरणादायी आहे माझ्यासाठी आणि तसंच जर मला म्हटलं तर मला जे क्राफ्टवालं आर्ट असते ते पाहायला खूप आवडते आणि तसंच मग जे मूर्ती वगैरे बनवतात लोक तर त्याचंही आर्ट बघायला आवडते